माझी सगळ्यात फस्ट रेसिपी मसाले वांगे बनवले होते मी घरी पहिल्यांदा तेव्हा माझी एज पण कमी होती आणि मला तेव्हा काही येत नव्हतं पण फस्ट टाईम मी यूटूबवरून व्हिडिओज बघून ट्राय केलं आणि त्यामध्ये मग रेसिपी सांगत आहे मी माझी आधी तर रेसिपीमध्ये मी सगळ्यात आधी तेल गरम केलं त्या त्यामध्ये राई जिरं वगैरे टाकलं आणि अद्रक लसूण व कांदा त्याचा पेस्ट बनवून आणि त्यामध्ये सांबार टाकून त्याचं सगळं पेस्ट बनवून त्या तेलामध्ये फ्राय केलं तर सगळा मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये सुखे मसाले जे पण असते मिरची पावडर हळद मीठ धनिया पावडर गरम मसाला जे पण काही आहे ते ब सुखे पावडर ते सगळे मी त्यामध्ये टाकले आणि मग त्याला मस्त छान फिरवलं आणि झाकण ठेवलं त्यावरती त्याच्यावर थोडीफार म्हणजे ग्रेवी आली ग्रेवी आली की म्हणजे समजू जायचं की ती ग्रेव्ही शिजली पूर्णपणे आणि मग दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल गरम केलं त्या तेलामध्ये कापलेले जे वांगे होते चारा आपण कोणी कोणी दोन भागात कापते पण मी चार भागामध्ये कापले आणि त्याला त्या तेलामध्ये त्या वांग्यांना फ्राय केले व्यवस्थित त्याच्या त्याच्यावरती पण थोडंसं मिरची पावडर आणि मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं छान व्यवस्थित फ्राय केला आणि ते फ्राय केलेले वांगे मी एका प्लेटमध्ये काढले आणि ते प्लेट आणि जी जेव्हा ती ग्रेवी शिजली बाजूला जी ग्रेवी आपण ठेवली ती गॅसवर ती ग्रेवी जेव्हा शिजली ना तर त्या ग्रेव्हीमध्ये आपण ते तळलेले जे वांगे होते ते त्यामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी सोडलं पाणी सोडल्यानंतर ते वांगे हळूहळू शिजत आले आणि शिजत आले त्याच्यावर छान ग्रेवी वगैरे आली त्यानंतर मग आपण थोडीशी कसुरीमेथी जे असते ते त्याच्यावरून थोडीशी टाकली आणि थोडी कोशिंबीर पण टाकली ते सगळं झाल्यानंतर मग माझी भाजी रेडी होती मग मी सगळ्यांना जेवायला बोलवलं घरच्यांना मग सगळे घरचे आले सगळे खूप आनंदी होते स्पेशली माझी आई खूप जास्त आनंदी होती ती म्हणजे तिला असं वाटलं बा आपल्या मुलीने फस्ट टाईम भाजी बनवली आहे तर ती खूप जास्त खुश होती मग त्याचं सगळ्यांनी टेस्ट केली भाजी सगळ्यांना खूप जास्त आवडली मी भाजीबरोबर राईस चपाती आणि आंब्याचं लोणचं कांदा पापड हे सगळं सर्व्ह केलं होतं प्लेटमध्ये आणि मग सगळ्यांनी खाल्लं सगळ्यांना खूप जास्त माझी भाजी आवडली सगळ्यांनी माझी तारीफ केली आणि आईने मला खुश म्हणजे आईला माझी भाजी खूप जास्त आवडली तर आईने मला गिफ्ट म्हणून शंभर रुपये दिले होते थँक्यू